आमी आमच्या घरी तुळस तसेच तुळस पिंपळ उंबर दगडीपाला अशा अनेक प्रकारच्या औषधी वनस्पतीचे झाडं लावलेले आहेत त्याच्यापासून आम्हाला योग्य तो फायदा होत आहे असे अनेक प्रकारच्या वनस्पती आम्ही आमच्या घरी लावलेले आहेत तसेच तुळशीपासून ऑक्सिजन खूप प्रमाणात चांगला स्वच्छ असा ऑक्सिजन आपल्याला त्या ठिकाणं मिळत असतो उमरापासूनसुद्धा शुद्धासा ऑक्सिजन आपल्या शरीराला मिळत असतो पिंपळापासूनसुद्धा चांगल्या प्रकारचा ऑक्सिजन आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतो आणि दगडीपाला जो आहे तो एखाद्याला जखम झाल्यानंतर किवा मूळव्याध झाला असेल तर तो त्याच्यावर उपचार म्हणून तो सुद्धा खूप चांगला असतो बोव्याची झाडंसुद्धा आमच्याकडं लावलेली आहेत तर तो पोट दुखत असेल तर तो ओव्याचं पानंसुद्धा खा खाल्ल्यानंतर पोट त्या ठिकाणं दुखायचे बंद होते थँक्यू धन्यवाद